जमिनीमध्ये खोलपर्यंत जिथंपर्यंत पाण्याची पातळी आहे तिथंपर्यंत पोहोचणारा लांबीचा असा एक पाईप टाकला जातो व त्यानंतर त्या पाईपच्या वरती तोंडाला हँडपंपसारखे मशीन बसवून जमिनीतून पाणी काढून घेतले जाते आमच्या गावामध्ये मोठी विहीर नाही कारण आम्ही शहरी भागामध्ये राहतो त्यामुळे स्वतःचे एकतर ट्यूबवेल आहेत नाही तर नळाचं पाणी सगळ्यांना पुरवलं जातं